हो सुरुवातीला मी लिहिताना पाटीवर लिहिले त्याच्यामुळे मला असा फायदा झाला की एकएक अक्षर मी गिरवून लिहायला शिकले आणि एखादं जरी चुकलं तरी मला लगेच खोडता येत होतं त्याच्यामुळे पाटीचा मला भरपूर फायदा झाला